हॅलो तुम्ही स्विगीमधून बोलत आहात का मी एक लोणच्याची बरणी ऑर्डर केली होती बट त्याची पॅकेजिंग खराब आहे तर तुम्ही मला त्या बदल्यात पॅकेजिंग चांगली करून ती वस्तू परत करा अथवा त्याची बदली करून द्या